हॅलो हां संदेश भाऊ काय चालू आहे शेती चालू आहे अच्छा काय पेरलं शेतीत सोयाबीन पेरलं तूर पेरली बरं बरं बाकी कशासाठी फोन केला अच्छा आरोग्यविषयी माहिती काय झालं आहे कोण पेशंट आहे अच्छा बाबाराव पेशंट आहे काय झालं आहे बाबारावला बाबारावला एक दुर्धर आजार झाला आहे अच्छा दुर्धर आजार झाला आहे काय नेमकं काय होते आहे त्याला अच्छा अच्छा त्याला त्याला पाठीत खूप पेन ऊन राहलं पाठीत खूप पेन ऊन राहिलं अच्छा आणि त्याला दवाखान्यात तुम्हाला भरती करायचं आहे कुठल्या दवाखान्यात भरती करत आहे त्याला अच्छा आमच्या अमरावतीच्या दवाखान्यात भरती करता अच्छा अच्छा कुठल्या दवाखान्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख अच्छा तिथे काय काही समस्या निर्माण झाली आहे का अच्छा काय झालं आहे बरं बरं तिथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं एक काउंटर आहे दुसऱ्या माळ्यावर तिथे तुम्ही जा आणि तिथला फॉम घ्या तो फॉम तो फॉर्म भरून घ्या तिथा आपले बच्चूभाऊ कडू त्यांच्या प्रहार संघटनेचे कार्य करते छोटू महाराज वसू अमरावती जिल्हा आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष ग्रामीणचे ते तुम्हाला भेटतील त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा त्यांना माझं नाव सांगा काही अडचण आली तर आपली आरोग्यसेवेची टीम तिथे येईल ते तुम्हाला मदत करेल आणि सोबत आपल्या अंडर बिलो पॉवर्टी जे बी पी एल राशन कार्ड आहे तो घेऊन जा आणि तिथं जर काही अडचण आली त्यानंतर आपल्या त्या काउंटरवर तर तिथून तुम्ही डायरेक मला फोन करा मी तुमचं काम करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे जरूर जरूर प्रयत्न करील किंवा मला वेळ भेटला तर मी स्वतः तिथं दुपारून येऊन जाईल